हां थोडं लेफ्टला घ्या हां इथे थोडंसं पुढे थोडं पुढे हां लेफ्टला ओके ओके हां इथे इथे थांबवा इथे थांबवा ठीक आहे ओके हां अच्छा मला सांगा क तुम्हाला मी कॅश पेमेंट केली तर चालेल का नाही मी ॲक्चुअली यू पी आय पेमेंट करणार होतो हां कारण बा माझा ॲपमध्ये तसंच होतं की मी यू पी आयने पेमेंट करणार तुम्हाला ऑनलाईन पण थोडासा प्रॉब्लेम आहे क् माझं ते बहुतेक ॲप चालत नाही आहे नीट काहीतरी बँकेचा प्रॉब्लम आहे नेटवर्कचा प्रॉब्लम आहे काय आय डोंट नो पण मी तुम्हाला पेमेंट करू शकणार नाही आहे आता मग मी कॅश पेमेंट केलं तर चालेल का तुमच्याकडे चेंज आहेत का सुटे आहेत तुमच्याकडे किती झाले आहेत पण हं बाराशे तेहत्तीस ना म्हण मग मी पंधराशे देतो तुम्हाला वरचे तुम्ही मला द्या परत ठीक आहे ना बघा ना असतील ना सुटे अरे पण आता आता मी ऐन मोक्याला तुम्हाला कुठून देणार आता इथे दुसरं कुठलं दुकान वगैरे पण नाही आहे की मी त्यांच्याकडून सुटे घेऊन तुम्हाला देऊ बघा तुम्ही तुम्ही बघतच नाही तुम्ही ब ट्राय करा ना अहो मी यू पी आयनेच करणार होतो पण आता नाही होतं आहे काही काही प्रॉब्लेम चालला आहे त्या ॲपचा ठीक आहे ब बा तुम्ही बघा एक एक मिनिट तुम्ही आता वाद घालण्यापेक्षा तुम्ही बघा ना तुमच्याकडे सुटे आहेत का असतील तर मला द्या नाही तर मग आपण बघू कायतरी दुसरं कर करता येईल

बाराशे ते तीस मी पंधराशे देतो तुम्हाला वरचे काय असतील ते दोनशे सदुसष्ट वगैरे कायतरी होतात बहुतेक ते बघा ना हां बघा सुटे आहेत का बघा एक मिनटं देऊ का मी हां हे बघा हे बघा एक दोन तीन हां या या हे घ्या पंधराशे रुपये वरचे द्या मला तुम्ही

बघितलंत आहेत ना सुटे मग कशाला उगाच वाद कशाला घालायचा ना आता आहेत तर द्या ना ठीक आहे थँक्यू